हो वापरतो शेणखत वापरतो आम्ही कारण माझ्या घराच्या अवतीभवती खूप जनावर येतात माझं मोकळ्या वातावरणामध्ये घर आहे त्यामुळे झाडे पण माझ्याकडे खूप आहे सीताफळाचं आहे रामफळाचं आहे बेलाचं आहे म्हणजे लिंबाचं झाड आहे तुळशीचे दहा बारा झाडं आहे आणि प्लस म्हणाल तर गुलाबाची झाडं आहेत पांढऱ्या पांढऱ्या मोगऱ्याची फुलं आहेत चाफ्याची आहेत खूप सुंदर सुंदर झाडं आहेत माझ्या घराभोवती कमीत कमी चाळीस ते पन्नास झाडं आहेत नारळाची झाडं पण आहेत तर त्यासाठी मी कपोस्ट वापरते वापरते ते म्हणजे शेणखत वापरते जे घरातल्या साहित्यापासून तयार केलं जातं म्हणजे आपलं घरातला जो वेस्टेज कचरा असतो फळं भाज्यांचा राहिलेला किंवा चहापत्ती चहाचं साधंसुधं चहापत्तीनी लिंबाच्या झाडाला सहसा जास्त टाकते ताक कडीपत्त्याच्या झाडाला टाकते जे वेस्टेज प्रॉडक्ट असतात त्याच्यापासून खूप छान प खाद तयार होतो आणि जे आपल्या झाडासाठी खूप फायदेशीर असतो थोडीशी वेळ आणि थोडासा टाईम दिला झाडांना तर झाडे खूप छान येतात आणि त्याचं फायदे खूप छान आहेत तोटे काही जास्त नाही आहेत तोटे म्हणाल तर थोडासा वास आल्यासारखं होतो पण जास्त फायदे जास्त आहेत त्यामुळं कपोस्ट वापरते मी नैसर्गिक कपोस्ट आणत नाही त्या झाडांसाठी जे आहेत तेच टाकतो शेणखत टाकतो किंवा चहापत्ती वापरतो किंवा मी घरातलं जे ताक बनवलेलं असतं वेस्ट असतं ते ते पण झाडाना टाकतो त्यासाठी झाडं खूप फायदेशीर राहतात